माझ्या गावामध्ये सध्या तरी डिजिटल सेवा पुरवणारी व्यवसाय अजून तरी नाही आहे जर मला भविष्यास संधी मिळाली की कुठलाही व्यवसाय माझ्या गावात सुरु करायची तर मी डिजिटल सेवा पुरवणारे व्यवसाय सुरु करेन ज्यात आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट पासपोर्टचा फॉम भरण्याची अजून पोलीस भरतीचे फॉम नौदलाचे फॉम अशा ज्या सरकारी फॉम भरायच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या मी चालू करेन आणि हा व्यवसाय करायला मला खूप आवडेल आणि हा व्यवसाय माझ्या गावात खूप चालेल असे मला वाटते